आम्ही रायगड इथे भेट दिली आहे रायगडातील खूप मोठे मोठे किल्ले बघितलेले आहे तेथील म्हटलं तर रायगडात जिथं शिवाजी महाराजांची समाधी दिली होती तिथे जर जिथे ब्रिटिश लोकं खे त्याची तितसा हे झाली होती तिथे पण आम्हाला खूप आवडलं रायगडातील जे कोरीव गोटे आहेत तिथं खूप मस्त आहे ते कोरीव गोटे मला खूप आवडले आणि रायगडातील किल्ले हे पण खूप छान आहे आम्ही आजूबाजूचं परिसर बघितलं ते पण मला खूप आवडलं तसेच तिथून शिवनेरी किल्ला रायगड समाद तेथील रायगड किल्ले हा खूप मस्त आहे आम्हाला रायगडाबद्दल खूप माहिती सांगितलेली आहे आणि तिथून बघितले ती बा बा बाजूच्या नदी वगैरे हे खूप मोठ्या मोठ्या दिसतात आणि तिथचं वातावरण हे एकदम शांत शांत आणि खूप मस्त आहे तेथील खूप मोठ्या मोठ्या पायऱ्या आणि जुन्या जुन्या दगडांनी बनलेले गोटे वगैरे हे खूप मस्त आहे आणि तेथील जे बाजू आजूबाजूला छोटे छोटे जिथे शिवराय राहायचे तिथं शिवरायांनी घोडे वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या आम्हाला खूप आवडल्या तशाच त्वारे तर तिथे आजूला बाजूला जे शिवरायांनी जे शिवरायांचे वस्तू वगैरे होते ते रायगडमध्येच आ आता सध्या पण आहे ते आम्हाला दाखवलं आहे गेल्या ते पण खूप आवडलेले आहे असं असे आम्ही आजपर्यंत कुठे बघितलं नाही रायगडमध्येही खूप छान आहे आणि रायगडाच्या आजूबाजूचा परिसर एक एकदम हिरवाहिरवा आणि छान आहे रायगडातील गोटे वगैरे जे शिवरायाचे ते रायगड किल्ला तर एकच नंबर आहे खूप आवडला